माझ्या रा माझ्या गावामध्ये एक गजानन महाराज म्हणून मंदिर आहे शेगावला तिथे गुरुवार हा दिवस खूप मोठ्याप्रमाणे साजरा करतो तिथे खूप सारे भाविक येतात जेवण वगैरे सगळी व्यवस्था रहायची सर्व व्यवस्था आहे तिथे गुरुवार हा दिवस लोक उपास करतात कारण त्या दिव त्या देवतेचा हा दिवस असतो त्यामध्ये असं अशा कोणत्याही प्रथा आहेत की त्यामुळे काही काही विधी पाळले जातात कारण महिला स्त्रियांमध्ये मानसिक मानसिंग दिवस असतात त्यामुळे त्या तिथे नाही देवतामध्ये नाही जाता येत अशा प्रकारे वेळ विधी पाळल्या जातात